मला रेडिओवर बातम्या आवडायला खूप आवडतात रेडिओवरचं विविध भारती चॅनल खूप आवडतं यामधल्या बातम्याचा आवाज किंवा बातम्या छोट्या असतात पण खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितले असतात त्यामुळे रेडिओवरील बातम्या खूप छान प्रकारे असतात